हो सत्यजित बोलतो हॉटेल सुखकर्ता मधून बोला नमस्कार मॅडम मॅम महाराष्ट्रीयन डीशेशमध्ये आपल्याकडे चिकनमध्ये आहे मटनमध्ये आहे व्हेजमध्ये आहे इथलं फेमस व्हेजमध्ये मिक्स व्हेज आहे पनीर टिक्का आहे पनीर मसाला आहे हे तुमच्या चवीनुसार राहते जर तुम्हाला स्पायसी हवे असेल तर आम्ही स्पायसी करून देऊया जर तुम्हाला नॉर्मल नॉर्मल तिखट ह हवं असेल तर ते पण बनवून देऊया हा पनीर मसाला आमच्याकडे पनीर मसाला आणि मिक्स मिक्स व्हेज व्हेज कोल्हापुरी आहे बरोबर बरोबर हा चपात्या आपल्याकडे नॉर्मल चपाती आहे तंदुरी रोटी आहे पुलका आहे आणि लाम रोटी आहे

बिलकुल बिलकुल बिलकुल या तुम्ही महाराष्ट्रामध्ये

धन्यवाद धन्यवाद